हॅलो अभिमन्यू सर बोलताय हा सर मी तुमचं काल सेवाग्राममध्ये जो मेळावा होता तिथे तुमच्या भाषणाने मी खूप प्रभावित झालो तर मला तुम्हाला काही माहिती विचारायची होती तर आपण हां हां मी तुमचा नंबर घेतला होता तिथून तर मला काही विचारायचं होतं तुम्हाला काही गोष्टी जसं आम मी आणि माझे काही मित्र यांची आम्ही सगळं खादीविषयी सगळं शिकलेलो आहे करघा वगैरे आम्हाला चालवता येतो बरोबर चांगला आणि कपड्याची पण आम्हाला भरपूर माहिती आहे तर आमची आमचं असं झालं आहे ठरव ठरवलं आहे की आम्ही की आम्ही वर्धेत राहून काही आम्ही रोजगार कि ब रोजगारमध्ये काय काय ऑप्शन्स आहे तर त्या बाबती आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती पाहिजे होती

सर आपल्याकडे काही उद औद्योगिक क्षेत्रामध्ये काही

हो पण मला एक विचारायचं होतं की वर्धा इंडस्ट्री एरियामध्ये नव्या युवकांना रोजगार भेटेल का कुठले उद्योग आपल्या जिल्ह्यात येतात तर हां हां

हो सर तुमची माहिती खूप चांगली वाटली आम्हाला तर तुमचं खूप धन्यवाद तर तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही कधी येऊ शकतो भेटायला